हो आहेत जसे माझे धावण्याचे जे बूट आहे ते स्पोर्ट बूट्स म्हणून आहेत ते मला धावायला म्हणजे ते घालून मला धावायला खूप आवडतात कारण की त्याच्यामध्ये जे हे त्याचे त्याच्यामध्ये मला कम्फर्ट वाटते त्या बुटामध्ये त्या बुटाचा जे हे दिसण्याची जे डिझाईन केलेली आहे ती डिजाईन पण खूप चांगली आहे म्हणून मला ते खूप आवडतात आणि जे मी खेडताना जे मी कपडे घालतो मजे खेळाय खेळण्या खेळायला जाताना जे कपडे आहेत ते वेगळे आहेत त्या कपड्यांमध्ये ते कपडे मी आपलं श आपलं नाईट पँट नाही काय म्हणते आपण त्याला गेम पँट म्हणू शकतो जसं आपण तो गेम पँट आणि टीशर्ट घालतो त्याच्यामध्ये आपल्याला धावायला खेळायला खूप हलके जातं म्हणजे आपल्याला कम्फर्ट वाटतं फ्री वाटतं म्हणून आम्ही ते गेम पँण आणि टीशर्ट घालाय घालायचो आधी टीशर्ट टीशर्ट टीशर्ट घालायचे एकच ते कारण आहे आपला हाफ राहते म्हणून आपण ते टीशर्ट घालतो आणि म्हणून त्या कपड्यात आपल्याला आरामदायक असं वाटते की बा नाही हे टीशर्ट चांगली आहे हे पँट चांगला आहे नी धावताने अडत नाही कसं आपण जर फूल जर पँट घातल्या तर आपल्याला धावता नाही येत असे खूप सारे कारण आहेत